हॅलो दिल्ली दरबार का अंधेरीचं बरोबर तर मला एक बटर चिकन ऑर्डर करायचं आहे तुमच्या इकडचं खूप छान आहे म्हणून मला खूप आवडतं मी कधी पण तुमच्या इकडचंच ऑर्डर करते तर मी पत्ता सांगते जरा लिहून घेता का चार बंगलो अंधेरी ईस्ट हां किती वेळ लागेल तरी पण ठीक आहे चालेल ओके फाईन चालेल मी तुमचं जो येईल द्यायला ते मी त्यांना जीपे किंवा कॅश केलं तरी चालेल ना की आत्ताच करायला लागेल ओके ठीक आहे मग ते आले की मी त्यांना ऑनलाईन पे करते ओके थँक्यू